भारताच्या वेगवेगळ्या भागातील सांस्कृतिक आदानप्रदानात मराठी भाषा ही एक मीडिएटरची भूमिका बजावते कारण भारतातील सांस्कृतिक प्रत्येक राज्यात ही वेगवेगळी आहे कारण छत्तीसगडमध्ये वेगळे आहे तर महाराष्ट्रात वेगळी आहे तर जळगावमध्ये वेगळी आहे पण मराठी भाषा जी अशी आहे ती या सगळ्या भाषाला मिळून मिसळून त्यांच्यात जी सौख्याची भूमिका आहे ती बजावते कारण कुणाला जर आदिवासी भाषा समजली नाही तर मराठी समजते आणि कोणाला जळगावची खानदेशी भाषा समजली नाही तरी मराठी समजते म्हणजे आणि इकडे हि हिंगोली मराठवाड्यात त्यांची वेगळी भाषा आहे त्याच्यामध्ये देखील ही मराठी भाषा ही महत्त्वाची भूमिका ज्यांना सगळ्यांना सांभाळून घेण्याची मुख्य मु मुख्य भूमिका बजावते असे मला वाटते